ई सेवांमुळे आपण बँकेत न जाता एका दुकानावर जाऊन कमी गर्दीमध्ये आपल्या अकाउंट काढू शकतो आपण आपले पॅन कार्ड काढण्यासाठी बँकेत लाईन न लावता एका शांत दुकानामध्ये जाऊन आपण आपले पॅन कार्ड काढू शकतो आनि आज खूप सारे ॲप्स आलेले आहेत त्यांच्यामुळे आपण ऑनलाईन ट्रांजेक्शन करू शकतो जसे की फोनपे आहे गुगल पे आहे युनो ॲप आहे एसबीआयने काढलेले आता ॲप्स आहेत ह्याच्यामुळे आपण बँकेत न जाता आपली कामे लवकर व कमी वेळेत करू शकतो परंतु याच्यामधे काही प्रमाणात तांत्रिक अडचणीसुद्धा येतात जसे की सर्वर डाऊन असते कधी कधी रेंज नसते कधीकधी खूप जास्त प्रमाणात ते जे आहे नेटवर्क ते काम करत नाही आणि आजच्या युगात आपण पाहत आहोत फोरजी संपल्यानंतर फाईव्हजीसुद्धा आलेला आहे फाईव्हजी फोरजीपेक्षा जास्त प्रमाणात स्पीड पकडत आहे आणि या ज्या सेवा आहेत इंटरनेटच्या त्यांच्यामुळे आपण सर्वसामान्य मनुष्य आपल्याला जॉबसाठी आपण अप्लाय करू शकतो काही अशी जॉब्स असतात की ज्यांच्यासाठी आपण आपल्या फोनवरून अप्लाय करू शकतो आणि यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकसुद्धा शासनाचे जास्त प्रमाणात मायणी माहिती घेऊ शकतो आणि आज आपण बघत आहे की प्रत्येक विद्यार्थी इंटरनेटचा वापर करून इंटरनेटच्या ज्या सो सोयीसुविधा आहेत त्याच्यामध्ये जे इंटरनेटवरचे मटेरियल उपलब्ध आहे ते मटेरियल अभ्यासून खूप जास्त प्रमाणात आपली प्रगती करत आहे आज आपण बघत आहे खूप जास्त प्रमाणात विद्यार्थी यू पी ए सी आणि एम पी ए सी हे फक्त मोबाईलवर अभ्यास करून पास होत आहेत आणि ज्यांना म्हणजे जे चांगल्या प्रकारे याच्या याचा उपयोग करतात त्यांना निश्चित प्रमाणात लाभ मिळतो परंतु याचे काही प्रमाणात दुष्परिणामसुद्धा आहेत आपण जास्त इंटरनेटचा वापर केल्यामुळे आपली दृष्टी कमजोर होऊ शकते किंवा आपल्याला चष्मा लागू शकतो आपल्याला कधी कधी मोबाईलमधे जास्त प्रमाणात इंटरनेटवर गाणे ऐकून आपण आपल्या कानाचा त्रास हा बोलवून घेऊ शकतो आणि याच्यामध्ये जितके फायदे आहेत त्या प्रमाणातच त्याचे नुकसानही आहेत परंतु आपण त्याचा चांगला वापर केला तर त्याचा निश्चितच आपल्याला उपयोग होतो आणि आज आपण बघत आहे कोरोनाच्या काळामध्ये खूप सारे जे कॉलेजेस आहेत महाविद्यालय आहेत त्यांनी याच इंटरनेटचा वापर करून आपले कॉलेजेस आपल्या शिक्षणपद्धतीला विराम न घेता त्यांनी ती सुरू ठेवली आहे आणि या इंटरनेटमुळेच आपण बघत आहे की खूप साऱ्या प्रमाणांच्या परीक्षा होतात त्या ऑनलाइन होतात आणि आज या इंटरनेटमुळेच आपण हे आपलं दूरचं जे जग आहे ते जवळ आणू शकलो आहे आज आजची जी टेक्नॉलॉजी आहे ती एका देशामधील व्यक्तीसोबत दुसऱ्या देशामधील व्यक्तीशी बोलू शकतो आणि आज इंटरनेटमुळे आपण शिक्षणसुद्धा एका देशातील शिक्षण दुसऱ्या देशामध्ये जाऊनही घेऊ शकतो किंवा दुसऱ्या देशातील व्यक्ती आपल्या देशामध्ये जे शिक्षण आहे ते टेक्नॉलॉजीद्वारे घेऊ शकते आणि असा खूप जास्त प्रमाणात आज आपण वापरसुद्धा करत आहोत आणि हा माझा अनुभव खूप चांगला प्रमाणात मला खूप चांगला वाटलेला आहे